गाडी चालवताना अगदी व्यवस्थितपणे म्हणजे जसे की टू व्हील्लर गाडी आपण जसे की कुठेही जाण्यासाठी आपण त्याचा उपयोग करतो जसे की शेतामध्ये डोंगरकड्याला छोटी बांधण असली त्या रस्त्यानं ने कुठेही गाडीचा टू व्हील्लरचा आपण वापर करू शकतो आणि त्यामुळे ती गाडी टू व्हील्लर चालवायला जास्त प्रमाणात आवडते आणि आपल्याला जास्त चालताना किंवा चालत जाण्याची आपल्याला वेळ येत नाही त्यामुळे गाडी आ टू व्हिलर जास्त चालवायला आवडते आणि वि विविध जसे की जास्त प्रमाणात मित्र वगैरे यांच्यासोबत फिरायला गाडीवर जास्त प्रमाणात आवडते